जुन्या आणि नवीन माध्यमांमध्ये एवढाच फरक आहे की जुनी माध्यमं जी होती ही थोडी वेळखाऊ प्रक्रिया होती जसं की बंडी असो त्यामुडे कुठे जाण्यायेण्यास वेळ लागायचा आजकाल नवीन माध्यमांमध्ये शेतीची उपकरणे जसे की ट्रॅक्टर हार्वेस्टर आले आणि जाण्यायेण्यासाठी बसेस झाल्या रेल्वे झाल्या विमानाच्या सुविधा ही मोठी मोठी माध्यमं तयार झाल्यामुळे येण्याजाण्याचा वेळ वाचला आणि सगळ्यात मोठं म्हणजे या आजच्या फाईव्ह जीच्या जीवनामध्ये एक मोबाईल एक खूप मोठं साधन झालेलं आहे ज्यामुळे संपर्क करण्यास खूप सोपी पद्धत झाली त्यामुळे कोणताही व्यक्ती कुठेही बसला असला तर एक जवळचा संबंध असतो आणि त्यामुळे बोलण्यास आणि स्वतः न जाता फोन लावून कोणते काम केले जाते त्यामुळे जुन्या आणि नवीन माध्यमांचा वेळ हा खूप मोठा एक बदल त्यामध्ये झालेला आहे आणि एक प्रगत अशा देशाकडे सर्व देशांची वाटचाल सुरू आहे त्यामुळे काही निगेटिव गोष्टी सुद्धा होतात पण वेळेची खूप बचत झाली आणि सर्व गोष्टी सोप्या सोप्या होत चाललेल्या आहे